आपला समाज खूप प्रगत झालेला आहे पण तरीही आपल्याही आपल्या देशातसुद्धा आजही भरपूर ठिकाणी अशी कंडिशन आहे किंवा असे लोकं राहतात जे ग्रामीण भागात राहतात तर त्यांच्यासाटी खरं तर खूप सोयी उपलब्ध करायचा प्रयत्न केला जात आहे पण त्या अजूनही गरज आहे त्याची तर मी मला असं वाटतं की रेल्वे उपलब्ध झाली पाहिजे रेल्वे आज सगळ्यात वेगवान वाहक आहे आणि रेल्वे जर आमच्या गावाकडे आली किंवा ग्रामीण लोकांमधे आली तर त्याच्यामुळे त्यांचंही जीवन सुधारणार आहे त्यांच्यासाठी त्यांचा बिझनेस किंवा शेतीसाठीपण ते खूप फायदेशीर राहणार आहे रेल्वेने कमी वेळात त्यांचा प्रवास होईल आणि त्यांच्यासाठी सुखकर होईल एसटी प्रवा बसेससुद्धा वाढवल्या गेल्या पाहिजेत कारण काहीही खेड्यांवर लिमिटेड बसेस जातात त्यामुळे त्यांचे त्यांचा वेळ खूप वाया जातो तर बस आणि रेल्वेमध्ये अजून सुधारणा झाली पाहिजे किंवा रेल्वे चालू झाली पाहिजे ग्रामीण ए भागांमध्ये हे मी सुचवेल